मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधी मिळते हो मिळते पुरेसे प्रतिनिधी म्हणजे चांगलेच प्रतिनिधित्व मिळते त्याला कारण की मराठी भाषा ही इंग्लिश मिडीयम असू द्या का कोणतं मराठी मिडीयम असू द्या त्या सगळ्या याच्यामध्ये मराठी भाषा ही वापरलीच जाते आणि मराठी हा विषय हा म्हणजे घेतलाच जातो आणि मराठी विषय जर घेतला नाही महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे मग ती शाळा चालणारच नाही म्हणजे त्या शाळेमध्ये जर मराठी शिकवत नाही आहेत तर मग आपण बोलू शकतो की तिची शिक्षण व्यवस्था ही चांगली नाही आहे कारण की मराठी ही मातृभाषा आहे आणि त्या वि शाळेतल्या विषयांमध्ये मराठी ही शिकवलीच पाहिजे आणि शिकवलीच जाते हर एका शाळेमध्ये मराठी भाषा ही शिकवली जाते आणि मराठी भाषेशिवाय ती एक लँग्वेज आणि लँग्वेजमध्ये मराठी असते हिंदी असते आणि इंग्लिश असते तर लँग्वेजमध्ये मराठी भाषा ही तर येतेच आणि ती शिकवली जाते सगळ्या माध्यमांमध्ये आध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये